माझ्या शेतामध्ये मी माझ्याकडे गुरेढोरे आहेत त्यां त्या नवजात गुरांची काळजी घेताना त्यांचे खालीलप्रमाणे मी काळजी घेतो विशेषत लहान वासरांची काळजी घ्यावी लागते गु गजान गुराढोरासाठी मी कोठा बांधलेला आहे त्याच्यासा त्यांच्यासाठी चारापाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे लहान गुरांना किंवा त्यांना त्यांच्या वेळच्यावेळी लसीकरण केले जाते त्यांना वेळच्यावेळी पाणीही द्यावे लागते त्यांना तहानेने ते बोलू शकत नसल्याने त्यांच्या तहानेची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते गुराढोरांच्या कोठा हा स्वच्छ ठेवावा लागतो त्या तसेच त त्यांची वेळोवेळी त्यां त्यांच्या आरोग्याची काळजीही आपल्याला घ्यावी लागते